मला आवडणाऱ्या बाईक्स म्हणजे होंडा बाईक्स मला खूप आवडतात उदाहरणार्थ होंडा युनिकॉर्न असेल होंडा शाईन असेल होंडा हॉर्नेट असेल अशा गाड्यांची मला भयंकर आवड आहे आणि त्यातल्या त्यात अजूनही जर का बाईक्स मला म्हणाले की ज्या खूपच जास्त आवडतात मला मला म्हणजे मला लुकवाईज म्हणजे दिसायला चांगली आणि मला सूट होणारी गाडी म्हणजे वन फिफ्टी पल्सर पल्सर गाडीची मला अत्यंत जास्त आवड आहे आणि मला रॉयल इनफिल्डच्याही गाड्या आवडतात रॉयल एनफिल्डच्याही गाड्या आवडतात त्यांचेही नवीन लुक्स आलेले जे बुलेट आहे ते आवडतात जुनी जी ऑथेंटिक एस्थेटिक जी बुलेट आहे ती ही मला खूप आवडते सध्या माझ्याकडे होंडा युनिकॉर्न ही गाडी आहे आणि मला घ्यायची गाडी म्हणजे पल्सर वन फिफ्टी आणि होंडा हॉर्नेट हॉर् हॉर्नेटही मला आवडते आणि बुलेट रॉयल एनफिल्डची नवीन आलेली बुलेट हे मला घ्यायला आवडेल मी ट्रिप्ससाठी आपल्याला युनिकॉन गाडी खूपच कम्फर्टेबल गाडी आहे म्हणजे त्याचे शॉकअप त्याचं सस्पेन्शन अगदीच माझ्या अनुसार तरी अगदीच बेस्ट आहे शाईनचंही तुम्हाला सस्पेन्शन चांगलं मिळेल आणि अगदीच काही काही स्पोर्ट्स बाईक पण आहेत यामाहाची पण एक बाईक आहे त्याच्यामध्येही आपल्याला ट्रिपसाठी आरामदायक ठरतात आणि मोस्टली मी तर प्रेफर करेल की होंडा युनिकॉर्न गाडी ही जास्त आरामदायक गाडी आहे